दोन महिन्यापूर्वी मी ॲमेझॉनवरून एक स्मार्टवॉच बोलवली बोटची स्मार्टवॉच आहे ती छान कंपनीची स्मार्टवॉच आहे पण ती काहीच चांगली नाही आहे इतकं चांगलं नाव आहे कंपनीचं बोटची चालते छान राहते पण काही छान नाही आहे ती तशी म्हणजे काही कॉलटीच नाही आहे तिची पिच्चर कॉलटी छान नाही आहे कॅमेरा छान नाही आहे स्टोरेज नाही आहे आणि मी जेव्हा चालते धावते तर ते किलोमीटरसुद्धा दाखवत नाही मला मला जेव्हा चॅट करायचे राहते तर ते टायपिंग होत नाही त्याच्यामध्ये बरोबर आणि जेव्हा कॉल वगैरे येते ना मला माझ्या स्मार्टवॉचवर तर ते मला दिसत पण नाही दिसते तर मग ते मी रिसीव करू शकत नाही हँग खूप होते आणि म्हणजे एकदम खराब निघाली ते स्मार्टवॉच वॉटरप्रूफ पण नाही आहे तिचं तिला थोडंसं पाणी लागलं की खराब खराब झाली आणि दोन महिन्यापूर्वीच घेतली मी तर दोन महिने पण ते टिकली नाही आणि लवकरच खराब होऊन गेली